भूगोलशास्त्रामध्ये रेखाटनांचे अत्यंत महत्त्व आहे कारण भूगोलशास्त्रामध्ये एक न एक आकृती ही महत्त्वाची असते कारण ती रेखीव असायला हवी कारण भूगोल भूगोलशास्त्र जे असतं त्यामध्ये आकृतींचे आकार त्यांची त्यांची सुबकता हे सगळं बघणं महत्त्वाचे असते त्यामुळे भूगोलशास्त्रामध्ये रेखाटन हे महत्त्वाचे असते